मी काही दिवसा पहिले बोट कंपनीचे हेडफोन घेतले होते तर ते कसं झालं की दुकानदारानी सांगितलं ते खूप चांगले आहे पण ते रियल मध्ये काही चांगले निघाले नाही त्याचे कानाला जेव्हा लावतो तर कानाला त्रास पण व्हायला लागतो आवाज क्लियर येत नाही घडी घडी डिसकनेक्ट होतो बॅटरी बॅकअप पण चांगलं नाही आणि कोणाचा आवाज असा स्पष्ट येत नाही आणि कानातून असं रिमूव्ह होऊन जाते पडून जाते फिटिंग पण व्यवस्थित नाही आहे त्यामुळे त्या बूट कंपनी हेडफोन खूपच खराब आहेत